बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास हा असा आहे की बुलढाणा जिल्हा हा पहिले काहीच डेव्हलप नव्हतं एक खेडेगावासारखं होतं पण आता इथे जे लोक खेडेपाड्यातले लोक जे इथे येऊन वसलेले आहे त्यांनी वेगवेगळा व्यवसाय तयार केलेला आहे इथे कंपनी वगैरे टाकलेली आहे आमचे इथले जे आमदार आहे ते खूप चिकाटीने काम करतात जसं रस्त्याचं रस्ते विकसित करणं खांब्यांवर लाईटे लावणं त्यानंतर इथे प्राचीन काळापासून प्रमुख घटना अशी आहे की इथे पहिले अजिंठ्याला जायला काही ठी अजिंठ्याला जायला काही साधन नव्हते आता अजिंठ्याला जायला त्यांनी आम्हाला बस चं साध बस ही प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यानंतर इथे प्रसिद्ध म्हटलं म्हणजे अशोकाचे झाड वगैरे आहेत त्यानंतर शेतीचं म्हटलं तर शेतीमध्ये आमच्या इथे खूप काही पिकवलं जाते